हॅलो हां राष्ट्रीय सेवा योजनेचे शिक्षक बोलत आहेत का तर सर राष्ट्रीय सेवा योजना जे आहे आपली तिला आपल्याला थोडं एक्सपेन्सिव्ह बनवायचं आहे तर आपल्या डिपार्टमेंटमार्फत काही योजना तुम्ही राबवल्या गेल्या आहात का ओके सर ओके ओके येस येस जर आपण कचऱ्याचा व्यवस्थापन करत आहात तर हे अगदी चांगलं उपक्रम आहे रुक्त रोपणाचा चांगला उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे तर याचबरोबर जो कचरा व्यवस्थापन जे आहे ते तुम्ही ते कॉलेजमार्फत राबवलं गेलं आहे ते तुम्ही सोशलाइज वर्क किंवा फील्ड वर्क करणार आहात का त्याच्यावर बाहेर बाहेर जाऊन फिरणार आहात का एमा डे सीला भेट देणार आहात का काही ते योजना मला सांगाल एमा डी सीला भेट देणार आहे ओके तर तिथं गेल्यानंतरच तुम्ही व्यवस्थापन कसं करा आहात कचऱ्याचं मुलांकडनं ओके जर तुम्ही मुलांना प्रशिक्षण देणार असाल तर अगदीच योग्य आहे मुलांना तुम्ही बाहेर घेऊन जा एम आय डी सी एरिया वगैरे इथं तुम्ही पिऊन जा पण या आधी आपल्याला जे आपले प्रिन्सिपल सर आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांच्याशी मीटिंग साधावी लागेल पण आता मला एक सांगा कचरा व्यवस्थापनाला तुम्ही बाहेर गेलात मुलांना प्रशिक्षण दिलं तर तुम्ही ते व्यवस्थापन कसं करा आहात कॉर्पोरेशनच्या एका गाडी गाडी बोलावून ते कचरा एका ठिकाणी जमा करणार आहात की आपल्या विद्यार्थ्याकडून सगळा कचरा जमा करून त्याचा एका जागी ढीग घालणार आहात ओके अगदीच बरोबर विद्यार्थी म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनाचे आपले विद्यार्थी खूपच चांगले काम करतात असं मला कळलं आहे आपल्या डिपारमेंटकडून एन सेच्या तर सर मला एक सांगा तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन जर केलं अजून काय सोशलाईज ॲक्टिव्हिटी घेणार आहात मुलांच्या वृक्षारोपण ओके ऑदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही जर एंटर होणार असाल तर मला आपल्या ॲक् ॲक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या आहेत मला जरा लिस्ट देऊ शकाल का तुम्ही लिस्ट ठेऊ शकाल का तुमच्या ऑदर ॲक्टिव्हिटी आप आपल्या ऑदर ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत आता सध्याच्या सोशलाईज वर्क झाले समजा आपलं कचरा व्यवस्थापन झालं वृक्षारोपण ते पण झालं अजून काय ॲक्टिव्हिटी घेणार मुलांना तुम्ही काही आणखीन ट्रेनिंग वगैरे देणार आहात का म्हणजे लाकडापासून वस्तू बनवणे असं इत्यादी ओके तर मग बरं ठीक आहे आपण आपल्या प्राचार्यांशी मीटिंग लवकरात लवकर घेऊ आणि आपल्या एन एस एचच्या विद्यार्थ्यांना बाहेर सोशलाइज फील्डवरकला घेऊन जाऊ ओके ओके ओके ओके धन्यवाद